आता वातावरण का आता तर कधी म्हणजे कडक राहते ऊन आणि कधी म्हणजे हिवाळा म्हणजे ह हवा राहते तुम्हाला कशा ठिकाणी फिरायचं आहे अच्छा म्हणजे मंदिरसारखं की असं एन्जॉय करायचं ठिकाण ते कसं फिरायचं आहे ओ म्हणजे गार्डन वगैरे हां ठीक आहे ना गार्डन ते आय लव वर्धा आहे लिहून इथे इथे छान आहे वातावरण एकदम म्हणजे छान असं हिरवं हिरवं गवत राहते

मग कधी याल तुम्ही किती किती दिवसानंतर याल किती जणं आहे

अच्छा किती वाजता निघाल हां ठीक आहे